मी अपारमेणमध्ये म्हणजे सोसायटीमध्ये राहतो आमच्या सोसायटीमध्ये टोटल बारा फ्लॅट आहे आणि खाली गाड्यांसाठी पार्किंग व्यवस्था आहे तर आम्ही दर चार दिवसानी एका फॅमिलीकडे पूर्ण सगळ्या सोसायटीच्या अपारमेंटच्या पायऱ्या झाडायची आणि पार्किंग झाडायची आम्ही करून ठेवलेली आहे म्हणजे एकेकांची दर चार दिवसानी एक एक फॅमिली अपार्मेंटच्या टेप्स पायऱ्या आणि पार्किंग झाडतात अशा प्रकारे आम्ही स्वच्छता ठेव त्याच प्रकारे सुका कचरा आणि ओला कचरा याचे वर्गीकरण करायसाठी पार्किंगमध्ये आम्ही डस्बीनची व्यवस्था करून ठेवलेली आहे आणि तो डस्बीनमध्ये तर सगळेजणं फयॅटमध्ये आपले कचरा जमा करतात त्यानंतर कचऱ्याची गाडी आल्यावर तो कचरेवाला त्या डस्बीनमधून तो कचरा उचलून घेतो आणि तो कचरा उचलायचे आणि ते गाडीत घेऊन जायचे त्याला आम्ही महिन्याला शंभर रुपये देऊन देतो फक्त जर कोणी त्याला त्या गाडीत नेऊन टाकायच्याऐवजी तो स्वतः डस्टबीनमधून कचरा घेऊन घेतो